मी बायोटीक कंपनीचे प्रोडक्ट आधी यूज केले होते म्हणजे भरपूर युट्युबर्सनी इन्फ्लुएन्सर्सनी त्याला खूप चांगले रेटींग्ज दिले होते आणि मी नायका वगैरे पण त्याचे रेटींग्ज चांगले बघितले होते महून मग मला असं वाटलं की चला आपण एकदा तरी त्याच्यामधे इन्व्हेस्ट करून बघूया मी त्याचं फेसवॉश झालं बॉडी क्रीम झालं त्याच्यानंतर मोस्ट फेमस म्हणजे त्याचं रोज वॉटर टोनर आहे कुकुम्बर टोनर आहे त्यानंतर हनीचं फेसवॉश आहे बॉडी लोशन झालं या सगळ्या गोष्टी त्याच्यामधे अव्हायलेबल आहेत तशा भरपूर आहेत बट मी हेच युज केलं आहे तर यूज करता करता ना मला खूप असं वाईट अनुभव आला त्याच्यामध्ये आधी मी त्या गोष्टींवर लक्ष दिलं नाही ॲक्च्युली आणि त्याच्यात सगळ्यात जास्त खराब गोष्ट म्हणजे अशी आहे की त्याच्यामधे जे इन्ग्रेडियंट लिस्ट आहे ती त्यांनी पूर्ण मेन्शन केली नाही आहे आणि त्या इन्ग्रेडियंटमधे पण ॲसेलस आणि पॅराबिन्स आहे केमिकल्सचा उपयोग त्याच्यामधे केला आहे बेनझोईल परॉक्साईड वगैरे ते कसं ते टोनरमधे पण त्यांनी म्हटलं आहे की हंड्रेड परसेण्ट नॅसलर नॅचरल टोनर आहेत कुकुंबर टोनर आहे पण त्याच्यामधे कुकुंबरचं प्रमाण काकडीचं प्रमाण तर म्हणजे खूपच कमी असं वन परसेण्टच्या च्याच निअरली आहे त्याच्यामध्ये प्रमाण आणि सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्रेग्रंस आहे म्हणजे असं लावल्याबरोबर आपल्याला चेहऱ्यावर इरीटेशन देतं पिंपल्स येतात चेहऱ्यावर पोअर टायटनिंग तर दूरची गोष्ट आहे पण त्याच्यामुळे तो मला असा ॲक्नेचा प्रॉब्लेमपण सुरू झालेला होता आणि अतिशय खराब असं टोनर आहे ते त्याच्यामधे दोन चार त्यांनी इंग्रेडियंटस लिहिलेले आहे आणि खाली बस त्यांनी बेस क्यु एस असं नाही करायला पाहिजे ना ते त्याचे सगळे खराब गोष्ट तर हीच आहे नं प्रॉडक्ट आपण कोणता पण घेतो तं चांगला त्याचे प्रॉपर इंग्रेडियंट लिस्टही त्याच्यामधे मेन्शन करायला पाहिजे पण त्याच्यामध्ये असं नाही आहे म्हणून तर प्रोडक्टमधे आपण विश्वास नाही ठेवू शकत आपल्याला मला माहिती नव्हतं त्या प्रॉडक्टमधे की मी काय वापरत आहे माझ्या स्किनवर तर ही फार खराब गोष्ट आहे आणि त्याचा फेसवॉश पण काही चांगलं नाही आहे ते कोणत्या स्किन टाईपला सूट पण होत नाही त्यांनी लिहिलेलं आहे की सेन्सिटिव स्किन आहे ड्राय स्किनला युज होतो पण मला तर अगदी कोणत्या स्किनला सूटच होणार नाही आणि त्याची जी पी एच लेवल आहे त्याच्यामध्ये साबणाचं प्रमाण आहे साबणाचे प्रमाण कसं माझ्या चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा एकदम असा ड्राय झाला फ्लेकी होऊन गेला एकदम असं खूपच ओढायला लागला माझा चेहरा त्याच्यामध्ये आणि मला थोडा थोडा लावल्यानंतर तो जळत पण होता तर असं ते प्रोडक्ट होतं